हा प्रत्येक गावामध्ये असे छोटे छोटे तलाव दिलेले आहेत जेणेकरून पूर्वी पाण्याची चांगली सोय होणे गरजेचं होतं पण बरेचसे तलाव अजूनही दुर्लक्षित आहेत बरेचसे तलाव अजूनही डेव्हलप होणं बाकीच आहेत जसं त्या तलावांना बांध घालणं किंवा बांध बाजूनी कट्टा करणं त्या तलावांमध्ये आतमध्ये असणारी जलपर्णी आहे जी ती काढून टाकणं तो तलाव कसा इतर टायमाला पण भरता येईल आणि त्याच्यात मच्छी सोडून तिथल्या गावकऱ्यांना मच्छीचा नवीन व्यवसाय करून देता येईल का हे बघणं देखील खूप गरजेचं आहे तिथं येणाऱ्या पर्यटकांना आतमध्ये बोटींग करून तिथं असणाऱ्या आजूबाजूच्या रहिवाशांना ती त्यामधून पण त्या माध्यमातून पण चांगला एखादा उद्योग देता येतो का ते बघणं गरजेचं आहे इतर टाय वेळी पावसाळा सोडून इतर वेळी पाण्याची सोय त्याच तलावातून तिथल्या राहणाऱ्या रहिवाशांना किंवा गावकऱ्यांना किंवा येणाऱ्या पर्यटकांना किती चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो ह्याबद्दल थोडा विचार करणं देखील गरजेचं आहे तिथे आजूबाजूच्या राहणाऱ्या वस्तीमध्ये त्या पुराचं पाणी न जाता आजूबाजूला बांध कसा बांधता येईल त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची पूर्णपणे दक्षता तिथं घेणं खूप गरजेचं आहे बाजूला असणाऱ्या वाड्या त्या वाड्यांमधून जो तिथला छोटा व्यवसाय चालू आहे ज्याला आपण हॉटेलिंगचा व्यवसाय किंवा वा वाडीची कॉटेजेस बोलू शकतो ते कॉटेजेस कसे तिथं डेव्हलप करता येतील याच्याबद्दल विचार करणं पूर्णपणे खूप गरजेचं आहे